नमस्कार मी स्नेहल भोज बोलते आहे हा गॅस सिलेंडर वितरणचा नंबर आहे ना मी आधी समर्थनगर येथे राहात होते पण सध्या नवीन घर घेतल्यामुळे मी काकडे प्लॉट येथे राहायला गेली आहे तर गॅस सिलेंडर वितरणला माझी अशी विनंती आहे की माझ्या नवीन पत्त्यावर म्हणजे काकडे प्लॉट धाराशिव येथे तुम्ही गॅस पाठवावा अशी विनंती आहे कारण तिथे मी राहात नसल्यामुळे ते घर बंद आहे आम्ही नवीन घर घेतल्यामुळे सध्या काकडे प्लॉटला राहायला गेले आहे त्याच्यामुळे तुम्ही गॅस सिलेंडर हा काकडे प्लॉट धाराशिव ह्या पत्त्यावर पाठव पाठवावा ही विनंती आहे